महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक चित्तवेधक ऐतिहासिक स्थळं आहेत कारण आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच मराठ्यांचा आणि पेशव्यांचा हा खूपच काय म्हणायचं आकर्षक आहे आणि त्यांनी खूपच काय पराक्रमांची शिकस्त केलेली आहे तर आपण शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत जसे राजगड रायगड सिंहगड प्रतापगड सज्जनगड पन्हाळा असे किल्ले आपण पाहू शकतो त्याच्यानंतर भीमाशंकरसारखं मंदिर आहे नंतर आगाखान पॅलेस आहे सावरकरांचं रत्नागिरी येथील पतीतपावन मंदिर आहे थिबा पॅलेस आहे जिथे थिबा राजाला अटक करून ठेवलेलं होतं पुण्यामधला शनिवारवाडा आहे थेऊरजवळची रमाबाईंची समाधी आहे नाशिकमधील काळाराम मंदिर आहेत त्र्यंबकेश्वर आहे सिंधुदुर्ग विजयदुर्ग जे शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बांधले ते बघण्यासारखे आहेत त्याच्यानंतर अशी कितीतरी आपल्याकडे वनं आहेत जी राखलेली आहेत अभयारण्य ज्याला म्हणतो आपण तसं आहे राधानगरीचं आहे की नंतर आपलं नंदुरबारच्या इकडे आहे की जिथे आपण जाऊन तिथे अनेक प्रकारचे प्राणी बघू शकतो आणि वन्यजीवन त्यांचं आपल्याला जवळून अनुभवता येतं असं बघता येतं त्याच्यानंतर मुंबईमध्ये गेलो तर आपल्याला गेटवे ऑफ इंडिया आहे जिथनं येण्याजाण्याचं म्हणजे मुंबईचं द्वार ज्याला म्हणतो आपण ते आहे त्याच्यानंतर पंढरपूरचं विठोबाचं मंदिर आहे अशी कितीतरीच ठिकाणं आहेत की जी आपण बघू शकतो आणि महाराष्ट्र राज्यात आपल्या राजवाडे आहेत आगाखान पॅलेस आहे कोल्हापूरला शाहू महाराजांचं वाडा आहे त्याच्यानंतर ब गगनबावड्याच्या इथे एक खूप सुंदर सरदारांचा वाडा आहे असे वाडे पण आपल्याकडे खूप आहेत आणि जे जतन केलेले आहेत ते आपल्याला बघायला पण खूप छान वाटतात कितीतरी शेकडो वर्षांपूर्वीपासून आहे खिद्रापूरचं मंदिर आहे की जे शिवकालीन आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे जे कितीतरी शे शेकडो वर्षांपूर्वीपासून आहे आणि ते त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं आहे त्याचं जतन चांगलं केलं गेलेलं आहे तर अशी पर्यटनस्थळं खूप आहेत शेगाव आहे शिर्डी आहे त्या ठिकाणी आपण जातो आणि तिथे गेल्यानंतर अरेच्चा हे आपल्याला माहीतच नव्हतं असं आपल्याला वाटतं तर ते पण आपल्याला बघता येतं जाऊन आणि अशा महाबळेश्वर माथेरानसारखी पर्यटनस्थळं आहे जी थंड हवेची ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहेत तर ती आपल्याला बघता येतात आणि अजून आपण किती वेळ आपल्याकडे आहे त्यानुसार ठरवता येतं की आपल्याला कुठे जायचं आणि आपण काय काय बघायचं आहे ते